वाशिम जिल्ह्याचे वाहतुकीचे मुख्य पर्याय हे दुचाकी वाहन व चारचाकी वाहने हे एकमेव पर्याय वाशिम जिल्ह्यातील रोडवर दिसून येते विमान विमानतळ असा प्रकार वाशिममध्ये नाही जो प्रकार आहे तो फक्त रस्त्याने वाहतूक सामान्य माणसाला थोडे कष्ट होते पण याशिवाय पूर पर्याय नाही